हॅलो मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती तर जेवणामध्ये मला दाळ फ्राय आणि जिरे भात पोळी आणि मसाला वांग आणि वरण आनि सुकं थोडंसं गोड काहीतरी हा तर मला ह्याच्यावर काही डिस्काउं मिळेल का हो द्याल ना डिस्काउं आणि आता आम्हाला हे आज संध्याकाळी पाहिजे आजची तारीख आहे एकोणीस एकोणीस सहा दोन हजार तेवीस आणि वेळ आहे संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पाठवून दे हो ठीक आहे हो हो पोहचेल ना ऑर्डर ह्या टाइमापर्यंत हो ठीक आहे आणि मला खरंच खूप भूक लागलेली आहे तसं मी आता सध्यापुरतं थोडं नाष्टा वगैरे केला पण आठ वाजेपर्यंत मला जेवण हवंय तर प्लीज तुम्ही ह्या पत्यावर आणि ह्या टाइमापर्यंत ऑर्डर देऊन द्या थॅंक यू